आमच्या प्रदेशात विणकामाचे शिवणकामाचे असे बरेच लोकं आढळलेले आहेत आगळ्यावेगळ्या तंत्राबद्दल जर सांगायची गोष्ट केली तर असे जे काही शिवणकामाचे प्रकार आहे ते आमच्या ए आमच्या इकडील लोकं हे हातानेच कापडापासून चटया वगैरे विणतात आणि कापडापासूनच दोर वगैरे यांसारख्या गोष्टी तयार करतात आणि पारंपरिक कापडाची जर गोष्ट केली तर असे बरेच आमचे मराठी माणसाचे जे काही वस्त्रं आहेत ते वस्त्रसुद्धा हातकामाने आमच्या आमच्या जे व्यवहार पद्धतीतील लोकं आहे ते तयार करतात